मी सकाळी पाच वाजता उठते पाच वाजता उठल्यानंतर फ्रेश होते त्यानंतर ब्रश वगैरे करते आणि मग बूट बा बूट घालते लेस वगैरे बांधते मग मी एका मैत्रिणीला फोन करते उठ उठ म्हणून त्या सगळ्या मैत्रिणी उठते मग आम्ही एकत्र जमा होते मग इकडे बौद्धवीराकडे एक नाही का रोड आहे तिकडे आम्ही रनिंगला जातो मस्त हेडफोन वगैरे मस्त गाणे ऐकत जातो मस्त रनिंगला जातो तिकडून आल्यावर तिकडून आठ वाजेपर्यंत रनिंग करतो तिकडून आल्यावर आम्ही आणि तिकडून आल्यावर आम्ही स संध्याकाळी अजून सहा वाजता जातो संध्याकाळच्या टाईमला सहाला तिकडून आठ वाजता येतो खूप म मस्त तिकडे रनिंगला जातो मस्त मग तिकडून आता खूप साऱ्या गोष्टी करतो मज्जा येते मग असं व्यायाम वगैरे करतो थोडंसं डान्स वगैरे करतो थोडंसं चांग लागते दूर जातो आणि शाळेकडे वगैरे जातो सहा वाजता रनिंगला असं धावत धावत जायचं खूप मजा येते आणि गाड्या वड्या चालू राहते तर खूप छान वाटते आणि ग्राउंड शाळेत गेल्यावर आम्ही मस्त धावतो इकड तिकडे कोणकोण तिकडे गेम खेळतो आम्ही लंगडी खेळतो जसं की एकामेकाला पकडणं लपनछुप पण खेळतो आणि गाण्याच्या भेंड्या आणि नावाच्या भेंड्या असं काही पण आम्ही खेळू शकतो खूप मजा येते शाळेच्या मागे वगैरे घुमतो शाळेमध्ये झुले असलेल्या तिथे झुलतं खूप मज्जा येते तर मग तिकडून आल्यावर आम्ही आमच्या घरी येतो सगळेजणं आपापल्या घरी जाते ना आम्ही आमच्या घरी येतो